सर तुम्ही फ्लॉवर शॉपमधून बोलत आहात का सर तर माझ्याकडे कसं गणपती स्थापना आहे तर त्याच्यासाठी मला फुलं पाहिजे होते आणि हार पण पाहिजे होते तर तुमच्याकडे गुलाब हं गुलाबाचे फुलं मिळणार का अच्छा कुठले कुठले फुलं आहेत मला सांगाल

आणि

अच्छा आणि या आर्टिफिशियल फ्लॉवर मिळतात प्लॅस्टिकचे वगैरे ते मिळतील का तुमच्याकडे डेकोरेशनसाठी अच्छा आणि मला काही फुलांच्या पाकळ्या पण पाहिजे होत्या गुलाबाच्या फुलांच्या त्या मिळतील नाई पण मला कशा अशा वेगळ्या पाकळ्या पाहिजेत मला डेकोरेशनसाठी जसं खाली बीछवायला नाही का त्याच्यासाठी पायजेत तर तर किती काय भावए त्याचा केवढ्या किलो आहेत मला सांगाल

नाही पाकळ्या अच्छा आणि हां आणि गुलाबाचा हार पाहिजे मोठा मला गणपतीच्या गळ्यात घालायला तर तो केवढ्याचा मिळेल खूप जास्त मोठी नाही आहे आयजी आपण जे घरगुती बसवतो तशीच आहे नाई त्याच्यापेक्षा मोठा आहे थोडं

नाहीनाही मला सिंगल लेअरच पाहिजे आहे

ठीक आहे दस तर मला सांगा तुमच्याकडे कुणी अशी मुलं आहेत का जे मला माझ्या घरी येऊन ते जे जिथे मी मूर्ती स्थापन करणार आहे तिथे डेकोरेशन वगैरे करून देतील

हो ते चार्ज हो ठीक आहे ना मी ते चार्ज पे करायला तयार आहे तर ठीक आहे सर मी तुम्हाला माझा हा व्हॉटसअप नंबर आहे तर तुम्ही आज किती वाजेला पाठवू शकता तुम्ही पहिले पाठवून द्या त्यांना मेजरमेंट वगैरे घेऊ द्या मग त्याच्यानंतर तुम्ही मला चार्जेस सांगा हो हो ठीक आहे मी देते हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे तर हो तर मी तुम्हाला माझा पत्ता पाठवते तुम्ही सायंकाळी सात वाजेला पाठवून द्या हो ठीक आहे सर धन्यवाद हो ठीक आहे